आवडत्या म्हणी आयत्या बिळात नागोबा अति शहाणा त्याचा बैल रिकामा ठकास महाठक शेरास सव्वाशेर गर्वाचे घर खाली आंधळं दळतं आणि कुत्रं पिठ खातं अति तेथे माती अति शहाणा त्याचा बैल रिकामा चोराच्या मनात चांदणे थेंबे थेंबे तळे साचे दाम करी काम चोराच्या उलट्या बोंबा चोर सोडून संन्याशाला फाशी